हॅलो हां नमस्कार होय होय हां बोला ना अच्छा बं बरं बरं

ओके हां चालेल ना चालेल ना नाही नाही बोला ना म्हणजे कसं आहे आपल्याकडे बऱ्याच टीम आहेत त्याच्यामुळं तुमचं काम लगेच लगेच येऊन आम्ही करू शकतो त्याचा कायच प्रॉब्लेम नाही

अच्छा चार पाच दिवसांचं काम आहे ठीक आहे तरी किती रूमचं घर आहे अच्छा बरं हां ओके ओके ओके आता जर का तुम्ही जेवणखाण्याचा आमचं बघणारं असाल तर पंधरा हजार येईल आणि जर का त्याच्या विदाउट बघणार असाल तर मग दहा हजार येईल दहा हजार वगैरे खर्च येईल हां बाकी आग हां तुम्हाला हे मी थोडंफार असं अंदाजे सांगितलं आहे बाकी मी तिथं येऊन बघून तुम्हाला किती गरज आहे किती किती बोर्डची वगैरे गरज आहे किंवा आता नवीन नवीन पण येत आहेत एल ई डी वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे तर त्याच्यानुसार आपण करून घेऊ शकतो पण एक अंदाजे तेवढा खर्च येईल

नाही नाही सामान वगैरे सामान वगैरे सगळं आम्ही घेऊन येतो हां हां मी मी उद्याच हो हो चालेल म्हणजे उद्याच मी खेडला ना ठीक आहे चालेल मी उद्या हां हां हां सध्या तसं मी काय निवांतच आहे मी उद्याच लगेच येईन तुमच्याकडे सगळं उद्या एस्टिमेट करतो आणि उद्यापासूनच आपण सामान सामान वगैरे अगदी व्यवस्थित तुम्हाला सगळ्या ह्याच्यात करून देतो अगदी तुमच्या घराला साजेसं असं आपण करून देऊ आता नवीन बरेच त्यात हे आल्यात बल्यात तुम्हाला त्यानुसार पण डिझाईन सुचवतो म्हणजे तुमच्या घराला पण शोभेल असं लाईटिंग आपण करून देऊ एकदम व्यवस्थित पद्धतीने उद्या आलो की बरोबर माझी दोन तीन माणसं असतील हां तर मग हां तर मग लगेच आपण उद्या येऊन मी बघतो हां

अच्छा हां हां हां हो हो काय हां हां हां हां चालेल साहेब चालेल चालेल तुमचं काम आपण एकदम व्यवस्थित करू काही टेन्शन घेऊ नका मी उद्याच येतो आपण उद्यापासून लगेच काम सुरू करू एक दहा सकाळी हां सकाळी दहा वाजेपर्यंत पोचतो आम्ही तिथे काय तुम्ही काळजी करू नका हां एकदम व्यवस्थित सगळं काम होईल चालेल चालेल भेटू आपण उद्या हां हां